हॅलो हां हां मी कॅब बुक केली आहे हां कुठं आहे तुम्ही मी लई वेळ झालं इथंच थांबलो आहे मी इथंच आहे इथंच आहे म्हणायला लागला आहे कुठं आहे आणि जर होत होत नसेल तर कॅन्सल करा मी दुसरी बुक करतो नाही माझ्याकडून इथनं कॅन्सल होऊ शकत नाही नाही तुम्ही लई वेळ झाला आहे सांगाय लागला आहे मी इथं आलो आहे आलो आहे आलो आहे आलो आहे आलो आहे तुम्ही एक्झॅक्ट आता आहे कुठं ते सांगा पहिला आणि ते एकतर फेर तुम्ही एवढं घेत आहे पण वेळेत येऊ शकत नसाल तर कॅन्सल करायचं मग दुसरं बुक करता येते आम्हाला एकतर कंपनीनं आम्हाला ॲथॉरिटी दिलेली नाही आहे की आम्ही स्वतः कॅन्सल करू शकू कॅन्सल तर तुम्ही करू शकता लगेच थाड थाड धाड धाड धाड आम्ही ते कॅन्सल करू शकत नाही आहे कुठं एक्झॅक्ट आहे कुठं आता तुम्ही तुम्ही तुम्ही एवढं लांबनं आत्ता इथं येणार आहे असं त तरी किती वेळ लागेल तुम्हाला अर्धा तास मी ऑलरेडी वीस पंचवीस मिनटं झाली इथे थांबलो आहे की आत्ता येतील आत्ता येतील आत्ता येतील ट्राफिक आहे ट्राफिक आहे तुम्ही अजून पण अजून अर्धा तास लागणार म्हणत आहे तरी कॅब यायला एक तास लागत असेल तर काय उपयोग काय तुमच्या कॅब सर्विसचा नाही तुम्ही जर पोचायलाच एक तास लावत असाल जर मला तुम्ही माझ्या लोकेशनवर सोडायला अजून दोन तास लावाल माझी जर इमर्जन्सी फ्लाईट असेल तर तीन तास जर तुम्ही मला असं घालवणार असाल तर ती फ्लाईटसाठी मला एक दिवस आधीच निघायला लागेल ना घरातनं दोन तासाच्या फ्लाईटसाठी एक दिवस आधी घरातनं निघा लवकरात लवकर या नाहीतर कॅन्सल करा मला दुसरं बुक करू दे आणि या या रेटिंग तर तुम्हाला मी लय घाण देणार आहे रेटिंग विसरुनच जा रेटिंग आता पण काही चांगलं रेटिंग दिसत नाही आहे अजून या अजून खराब होईल रेटिंग तुमचं आज ते यायची वेळच नाही आहेना ना तुम्ही अजून अर्धा तास लागणार म्हणायला लागला आहे कॅन्सल करा म्हणलं तर कॅन्सल पण करेना झाला आहे नाही नाही नाही नाही नाही आता कॅन्सल जरी केला तरी मी इथं कॅन्सल केलेलं ह्याला पण रिव्यू देऊ शकतो आहे आणि तुम्ही नाही देणार मी सगळ्या फ्रेंड्समध्ये शेअर करीन आणि तिथनं रिव्यू या या लवकर पिकअप करायचं ना मला मला एक तर निघायचं आहे कॅन्सल करायचं राहू दे आता मला जर दुसऱ्या बुक केलं तर त्यांनी अजून तुमच्या सारखे असले म्हणजे पंचवीस मिनटं त्यानी लावणार तसं बी तुमच्यासाठी थांबलो आहे तर या माझी इमर्जन्सी मीटिंग आहे या इथं इथनं जायचं आहे मला लवकर हां या या या लवकर या नाव काय तुमचं बरं गाडी कुठली आहे

या या लवकर या पटकन या होता होईल तेवढं गोळीगत हां हां या लवकर